आम्ही एकवेळेस नागपूरला गेलो होतो तेव्हा आम्हाला नागपूरला मधले काहीही माहित नव्हते आम्हाला फिरायला दोन दिवस वेळ होता आणि आम्ही ओला कार बुक केली होती आम्ही ड्रायवरला पत्ता सांगितला तो आमच्याशी अगदी नम्रतेने बोलला व चार ते सात मिनिटात घ्यायला आला व आम्ही कारमध्ये बसला व कार अतिशय स्वच्छ आणि सुंदर होती नंतर आम्हाला त्यांनी ज्या ज्या ठिकाणी जायचे होते त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित सोडून दिले आणि ड्रायवरचा स्वभावदेखील खूप खूप छान होता अगदी आम भावासारखा त्याने आम्हाला एकदम नम्रतेने बोलला इकडची तिकडची माहिती सांगितली आम्हाला विचारली आणि एगदी अगदी आमच्या घरच्यासारखा तो आमच्यासोबत वागला आणि बरोबर आम्हाला त्याने व्यवस्थित ज्या ज्या ठिकाणी जायचे होते तेथे सोडले आणि मग आमच्या आमचा आमच्याशी निरोप घेऊन तो घरी निघून गेला